हां बोलाकी शुभम बोलतो आहे सर कोणता फोम काढायचा आहे कोणता फोम काढायचा आहे सर ते मग मी मायनार आह की हा मग त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स लागणार आधार कार्ड ते तुमचं पॅन कार्ड नसते तर तुमच्या घरच्यांचं कोणाचं आई बाबांचं पॅन कार्ड आधार कार्ड लागणार मग घरचा फोन नंबर पाहिजे मग ते स्टुडंट अकाउंट स्टुडंट अकाउंट लागतं आहे त्यामध्ये काढून देणार आम्ही तुम्हाला काय आधार कार्डची जेरोक फोटो जरोक फोटोची आधार कार्ड जेरोक आणि फोटो मायनर अकाउंटला काय वन थाउजंड बॅलन्स असतं

हो जर वन थाउजंडचा खाली असला तर बॅलेन् थोडी चार्जेस बसायला चालवतात मॅसेज यायला चालवतात बँकेकडून आणि काय सर आहेत की कारण मायनर यांना लोन मिळू शकत नाही मायनर अकाउंटला ज्यांचं मेजर अकाऊंट आहे हो ज्यांचं मेजर अकाऊंट आहे त्यांना मिळू शकत मग त्यासाठी तुमच्या आई वडिलांचं पण अकाऊंट आमच्या बँकेत उघडायला पाहिजे मगच लोन मिळू शकते त्यांना मिनिमम फाय थाउजंड बॅलंस लागतो हो पाच हजार हां असणार थोडेसेच चार्जेस असतात एवढे काय नसतंय जा आहे की करंट अकाऊंट सेविंग अकाउंट आहेत करंट अकाऊंटला मेन म्हणजे तुमचा बिझनेस दाखवावा लागतो आहे मगच तुम्हाला करंट अकाऊंट उघडता येतं आहे तुमचं शॉपात लायसन्स ते सगळं लागतं आहे त्यासाठी चालतं आहे की आमच्या इथं एस आय पी म्युचुअल फंड इन्शुरनस सगळ्याची सुविधा आहे हा आहे सगळे सुविधा आहे आयडिला पाच दहा हजारपासूनंच चालू शकतं मिनिमम सहा महिने

एक मला आठ ते नऊ टक्केपर्यंत बसतं आहे एफ डी पण आहेत की एफ डीसाठी आमची बँक सर्वात सेफ आहे हो इंटरेस्ट रेट आठ पॉईंट सहापर्यंत बसतो सात आठपर्यंत बसतो आठ पॉईंट सहापर्यंत बसतो इंटरेस्ट रेट ती सिक्स पॉईंट सेवंटी फायच्या आसपास बसतो आमचे सगळ्यात सेप आहेत फिक्स डिपॉजिट चालते मग सर आणि काय लागणार असेल तर आम्हाला कॉल करा थँक्यू